हॅलो सर मला मोबाईल पाहिजे होता सर आपण मोबाईलची शॉपची ओनर बोलायची का ती ब्रँडेड मोबाईल चांगल्यात चांगला कोणता मेळू शकतो आहे आपल्याला सांगशाल का थोडं विवो विवो मध्ये

तर काही आपल्याला पंचवीस ते तीस हजारपर्य हजारापर्यंत पाहिजे बा

हा सर फायनाॅन्स होईल का आपलं हां सर फयनान्स होईल का म्हटले तर त्याच्यासाठी काय डॉक्युमेंट

ठीक आहे सर मी उद्या सकाळी येणार का आपल्याला विवोमध्ये मध्ये चांगल्या क्वालिटीचा बघूच ना आल्यानंतर